हॅलो हां नमस्ते मॅडम बोला हो हो मी स्वतःच घेते

हां बोला की बोला अच्छा

चालतं आहे की चालतं आहे तुम्ही येऊ शकताय माझ्याकडं मी सगळे प्रकारचे डान्स शिकवते हां कोळी डान्स म्हणा लावणी आहे त्याच्यानंतर भरतनाट्यमचे आहेत प्रकार वेगवेगळे घेते त्याच्यानंतर आपलं स्टेजवर पण आपलं आपण परफॉर्म करायला त्यांना मुलींना देत असतो बाकीचे पण डान्सला मुली आहेत आता सध्या तुम्ही बघू पण शकाल कोणत्या प्रकारचे करत आहेत कसा केला पाहिजे किंवा त्याला तिला जे घरात काय जर करत असेल एखादं तर ते तिथं करून दाखवू शकेल त्यामुळं मुलीना स्टेज डेअरिंग पण येतं आणि कॉन्फिडन्स वाढतो त्यामुळं मग तुम्ही घेऊन आला तरी चालेल तिला याय लागला की नाही मॅडम स्टेप्स छान बसलं स्टेप्स की मग दुसरा प्रकार ती शिकू शकते असं काही ती तेवढाच वेळ शिकली पाहिजे एखाद्यांचं कसं असतं प्रत्येकाची कपॅसिटी वेगळी असते कदाचित कुणीतरी लवकर शिकू शकतो कदाचित कोणाला थोडासा शिकायला वेळ लागतो जर मुळातच तिचं डान्सचं अंग असेल तर ती लवकर शिकू शकेल ना त्यामुळं मग बघून बघून सुद्धा काही मुली स्टेप्स करू शकतात किंवा त्यांना ते छान वाटतं की ही असं करते तर आपण त्याप्रमाणे बघून करू शकतो असं पण होऊ शकतं त्यामुळं मग ते तिला सोपं जाईल जास्त आणि शाळेची वेळ वगैरे कधी असते मग तिची काय कसं संध्याकाळी शनिवार रविवार क्लास असतो माझा

अच्छा अच्छा

अच्छा हो हो शनिवार रविवारी असतो अच्छा अच्छा त्यामुळे तुम्हाला शनिवारचा वेळ मिळू शकतो क्लासला येण्यासाठी चालतं आहे

होय होय काही हरकत नाही घेऊन या तुम्ही कधी तुम्हाला वेळ आहे बघा या आणि इथं पण बघायला मिळतील तुम्हाला वेगवेगळे डान्स आता समजा स्टेजवर काही करायचं असेल तर आमच्याकडे ड्रेपरी वगैरे सुद्धा आहे मी मुलींना देते स्वतः त्यांना तयार करते सगळं आणि बाकीनं बाकीचे पण गाणी वगैरे आपण तिथं तुम्ही स्टेजवर करू शकाल अशा रीतीने ते छानपैकी म्हणजे एकदा बघितलं की माणसाला कसं उत्साह येतो करण्यासाठी म्हणा किंवा हे करण्यासाठी असं पण होऊ शकतं आहे ना त्यामुळे ते छान वाटेल बघितल्यानंतर आणि सगळं तिथं रेकॉर्डिंग वगैरे केलेलं असतं त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ मिळेल त्याचा त्या कार्यक्रमाच्या ह्याचा त्याच्यानंतर थोडीफार फी ज्या त्यावेळेला त्या कार्यक्रमासाठी आकारली जाईल काय असेल ती आणि रेपरी वगैरे मीच देते त्यांना तयार पण मीच करते कुठल्या गाणं आहे त्या अनुषंगांनं आपण ड्रेपरी देतो त्यांना आणि बाकीची हां कार्यक्रमाच्या वेळेला फक्त वेगळे एक्स्ट्रा घेतले जातात चार्जेस कारण त्याचे ड्रेपरीचे चार्जेस वेगळे घेते फक्त मी आणि बाकी विडिओ वगैरे मग तुम्हाला पाहिजे असेल तर मग तुम्ही ते तुमचं तुम्ही करू शकता असं काही तिथं कंपल्शन नाही की तुम्ही घेतलंच पाहिजे किंवा हे असं भरतनाट्यमला वगैरे सुद्धा जरा वेगळी ड्रेपरी लागते त्यामुळं त्याचे जरा कॉस्टली असतात थोडेसे सगळी ज्वेलरी वगैरे त्यामुळे त्याचे चार्जेस त्या त्या वेळेला पेएबल करून तुम्ही घेऊ शकता आपल्या क्लासमध्ये सगळे एवेलेबल आहेत ते फक्त तिला कुठल्या याला गाणारे त्या एत् येतं आहे का ऐकू हां येतं आहे का ऐकू अच्छा अच्छा अच्छा ओके रेंजचा जरासा प्रॉब्लेम असू शकतो आहे ओके ओके येत ओके ओके हो चालेल हां हो ना हो ना चालू शकेल बघूया आपण तिच्या कुठल्या स्टेप्स येत आहेत काय कशात तिचा इंटरेस्ट आहे त्यामुळे त्या ह्याला घेऊ शकतो आपण काही हरकत नाही ओके हां चालेल की शनिवारी तुम्ही आलात तरी चालेल क्लास सुरूच असतो तेव्हा तुम्ही भेटलात तरी चालेल काही हरकत नाही ओके मॅडम धन्यवाद ओके ओके धन्यवाद ओके बाय